अकोला जिल्ह्यात तरुणांना भेडसावणारे मुख्य आव्हाने म्हणजेच रोजगार आहे त्यांना रोजगार इथे उपलब्ध होत नाही आहे खूप प्रमाणात शिकलेले तरुण हे आज स्वतःचा धंदा टाकत आहे जसे की भाजीपाल्याचा धंदा लॉन्ड्री किंवा मग गॅरेज वगैरे अशा गोष्टी इथे तरुणांना सतावित आहेत त्यामुळे इथे खूप बेरोजगारी वाढलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये शिक्षणाची पण सोय व्यवस्थित नाही आहे इथे मेडिकल कॉलेज किंवा मोठे मोठे कॉलेज लॉ कॉलेज व्यवस्थित नाही आहेत असले तर त्यामध्ये फी खूप भरावी लागते त्यामुळे अकोल्यातल्या विद्यार्थ्यांना बाहेर ठिकाणी जसे अमरावती नागपूर यवतमाळ अशा ठिकाणी जाऊन त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण करावं लाग लागते त्यामुळे अकोला जिल्ह्यात शिक्षण रोजगार ह्या गोष्टी अजिबातच चांगल्या प्रमाणात उपलब्ध नाही आहेत सरकारने या गोष्टीवर लक्ष द्यायला हवे दरवर्षी सरकार नोकरीचे फॉर्म काढतात मुलांकडून फॉर्म भरून घेतात आणि फॉर्मचे पैसे ते स्वतः त्यांच्या घशात घालून घेतात आणि नोकऱ्या मुलांना देत नाहीत त्यामुळेही खूप खराब कंडिशन आज अकोला जिल्ह्यातील तरुणांना झालेली आहे आणि ही आव्हाने त्यांना स्वीकारावंच लागणार आहे कारण याशिवाय इथे पर्याय उरलेला नाही आहे संधी पण इथं उप उपलब्ध नाही आहे आणि शिक्षणासाठी पण इथे काही एवढा भर दिला जात नाही आहे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस पण लावले तर त्यासाठी आज एक एक दोन दोन लाख रुपये फी भरावं लागत आहे त्यामध्ये पण विद्यार्थ्याचे रिजल्ट जसे निघायला हवे तसे निघत नाही आहेत एक दोन विद्यार्थी असे त असे तसे करून पास होतात किंवा लागून जातात पण बाकीचे जे विद्यार्थी उरलेले असतात त्यांचा तर वर्ष वाया जाते आणि पैसे पण वाया जातात ज्यांचे आईवडील मोलमजुरी करून त्यांचे क्लासेसचे पैसे भरतात आणि ते पुढे जात नाही तर तुम्ही विचार करू शकता की ते आईवडील कसे जगतील आणि काय करतील त्यामुळे इथे शिक्षण रोजगार ह्या गोष्टी खूप खराब कंडिशनमध्ये चालू आहे अकोला जिल्ह्यामधे त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावे शिकलेले लोक आज स्वतःचा धंदा टाकतात जसं भाजीपाला वगैरे पाणीपुरी किंवा मग लेडीजसाठी जे प्रोडक असतात पावडरचे वगैरे कंगवे वगैरे हे सुद्धा विकताना मी त्यांना पाहिलेले आहे आणि यामुळे त्यांच्यात निराशा तयार झालेली आहे